नगरपरिषद आणि ग्रामपंचायत म्हणे साम्म असलेल्या गोष्टीमध्ये पाण्याचे रस्त्याचे जे बांधकाम असतं तर जे काही नद्या नाली जे खराब झालेले गवत कापणी वगैरे आणि ग्रामीण भागातील तंटे निर्माण होऊ नयेत गावात शांततेत वातावरणात निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविले जातात या महात्मा गांधी तंटामुक्त गावसमितीचे अध्यक्षपद हे सरपंच असतो तर सचिव हा पोलीस पाटील असतो हे ब पद गावाचे तंटी मिटवण्यासाठी आहे पद दिले म्हणून पुढारीपणा करू नये अन्यथा कारवाही के देखील होते ग्रामीण भागास स्थानिक पातळीवरील तंटी सामुचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याच्या प्रयत्न करावे या इतर दुरुपयोग करू नये संयुक्त वन संस्थापन समिती गावाच्या ग्रामपंचायतमध्ये पहिल्या ग्रामसभेत दहा जणांची समिती निवडून करून त्यांच्या नावाच्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती तयार केली जाते तसेच या यादीसह ठराव करावा लागतो या समितीचा वन हक्क समिती म्हणून ओळखला जातो या वन समितीची किमान एक ते तीन सदस्य अनुसूचित जातीचे व किमान एक ते तीन महिला सदस्य असायला हवे ग्रामपंचायतच्या वन कायदा माहिती असणे आवश्यक आहे या समितीचे अध्यक्षपद हे सरपंच असतो